आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जर खूप राग असेल मनात आणि आपल्याला त्या व्यक्तीसोबत बिलकुलच रहायला आवडत नाही आणि तरीसुद्धा आपल्याला त्या व्यक्तीसोबत काम करावे लागते आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकासोबत राहण्याचा प्रयत्न करण्यात काही गैर नाही जरी आपल्याला ती व्यक्ती अजिबात आवडत नसली तरी काही परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला ते सांगणे चांगले आहे की आपण त्यांना नाटक करत नाही उदाहरणार्थ ते तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही एखाद्या तारखेला सहमत होणार नाही हे सांगण्याची गरज आहे तुम्हाला कळलं कदाचित त्या व्यक्तीला हे कळवावे लागेल की तुम्ही मैत्री चालू ठेवण्याचा कोणताही हेतू नाही कधीही आपल्याला एकाद्या व्यक्तीशी विभक्त होण्याचीदेखील आवश्यकता असते जो बराच काळ आपला मित्र आहे अशा परिस्थितीत आपल्याला हे स्पष्ट करण्याची आवश्यक आहे ती व्यक्ती आपल्याला भागावर समजून उमजून अवलंबून राहू शकते किंवा आपला फोन नंबर देण्यास सांगितले तेव्हा सरळ आणि सरळ नकार देणे ती दृष्टीकोनाची चांगली गोष्ट अशी आहे की याच अस्पष्ट नाही आणि विविध अर्थ लावणे नाही जेणेकरून एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणाकडे जाऊ शकते उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता आमंत्रणासाठी धन्यवाद पण मला नाही म्हणावे लागेल दुसरे उत्तर आहे नाही मी आत्ता श संबंध शोधत नाही उत्तरामध्ये परिहार्य नाही हा शब्द समाविष्ट करणे आवश्यक आहे जेणेकरून त्या व्यक्तीला नकाराब शंका नाही जर तुम्हाला तुमच्या नकाराचा थेट आवाज द्यायचा असेल तर तुम्ही अधिक फुलदार वागू शकता जर आपल्याला त्या व्यक्तीसोबत सहनच होत नाही आहे की हा व्यक्ती आपल्यासोबतच राहते न आपल्याला त्या व्यक्तीचा इतका राग येतो की आपण त्या व्यक्तीला एकही क्षण राहू शकत नाही आणि आपण हे त्याला सांगूही शकत नाही त्यामुळे तो व्यक्ती आपल्याला जास्त जास्त टॉर्चर करत असतो तर त्या व्यक्तीला आपण एकच सां एकच धैर्य ठेवायचं की ह्या व्यक्तीने काही केलं तरी आपण ते सहन करायचं आपल्याला नाही सहन होत असलं तरी आपण शांत बसायचं काही करून त्याला टाळवायचे तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात असे वाटणे पण आता ही योग्य वेळ नाही म्हणून मी काही म्हणणार नाही असं आपण आपल्या मना शोद ठरवून ठेवायचं दुसरा पर्याय उत्तरं टाळण्याचा प्रयत्न करणे दुसरा शब्दात आपल्याला फसवणे आवश्यक आहे व्यक्तीला चुकीच्या मार्गावर जाऊ द्या चुकीचा फोन नंबर सांगा थेट नकार बोलू नका असं करणं प आपण समोरच्या व्यक्तीबद्दल वाईटही नाही करु शकत पण आपण त्याचा राग करतो आपण त्याला वाईट बोलू शकणार नाही पण त्याशिवाय आपल्याला सहन करण्याशिवाय कोणताच मार्ग नाही म्हणून आपण चूप बसण्यातच चांगलं आहे केवळ अस्तित्व नसले नसते येणे पुरेसे आहे परंतु ते दुसऱ्या व्यक्तीबरोबर नंबर नाही खात्री करा आपण असेही म्हणू शकता की आपल्याकडे आधीपासूनच एक भागीदार आहे आवश्यक असं आपला मित्राला आपला भासवण्यास सांगा परंतु लक्षात ठेवा की ही युक्ती इतर लोकांना घाबरू शकते आपण ती व्यक्ती आपल्याला चुगल्या करेल हे करेल पण इरिटेट करेल असं नाही तर परिस्थिती नकार करण्यासाठी तुम्ही पण टाळाटाळ करतो की या व्यक्तीशी आपलं परत भांडण नाही झालं पाहिजे